हॅलो हां गोपाळ बावा

तुमचा नंबर मला सोशल मीडियावर भेटला ॲक्चुली कॉल

कॉल यासाठी करायचं होतं की मी पुण्यामध्ये काही ट्रिप प्लॅन करतो आहे मित्रांसोबत मला काय गायडन्स हवा होता तर त्या रिगार्डिंग कॉल केला होता मी यस सर ॲक्च्युली कॉल यासाठी केला होता सर मी इकडे पुण्यामध्ये फिरायला कोणते कोणते म्हणजे स्पॉट आहेत असे काय गाईड करू शकता का वगैरे

ओके ओके ॲक्च्युली सर इकडे मुंबईमध्ये पाऊस वगैरे जास्त आहे वेदर कंडिशन थोडी करा पुण्यामध्ये कसं सर वेदर आहे वगैरे कारण काय सीझन आहे तुमचं काय मत आहे ओके म्हणजे ट्रॅफिकदिवशी नसतील का बर आणि ओके ओके ॲक्च्युअली सर कॉलसाठी कॉल यासाठी सांगितलं होतं की वेदर कंडिशनवाली गायडींग मला थोडी फार हेल्प हवी होती की कोणता होणार आहे की या टीपसाठी प्लॅन कारण आम्ही चौघं जण आहोत

ओके ओके सर आणि पर पर्सन कसं राहील सर जर ट्यूब प्लॅन केली तर तर फोर थ्री नाईट फोर डेज म्हणता आहे ना तुम्ही ओके ओके सर आणि ट्रेकिंग वगैरे पण इन्क्लूड असली का फोर्ट ट्रेकिंग

ओके सर पर पर्सन चौदा हजार म्हणालात ना ठीक आहे तर मी एक मी डिस्कस करतो मित्रांसोबत आणि तुम्हाला कनेक्ट करतो तसं काय प्रॉब्लेम नाही ओके ठीक आहे ठीक आहे थँक्यू वेरी मच